म्हणजे भारतामध्ये प्रवास परवडणारे आहे का तर हो परवडणारे आहे कारण इथं जर जे पण कुणी बाहेरच्या देशातला येतं किंवा आपल्या राज्या राज्यामधून फिरायला जातात तर त्यांना म्हणजे आपल्या भारतातील जे अनरा सिटीजन्स असतात त्या सिटीजनला ते लोकं कसं म्हणजे ते त्यांना तर परवडतंच कारण की इथे जे सिटीजन्स असतात ते जे फिरायला जातात त्यांना माहितीच असतं की जे फिरायला जातात तिथे तर तिकडचे लोकं हे तिथे म्हणजे कोणता स्टॉल लावत असेल खाण्याचा पदार्थ असेल को काही तुम्हाला पाहायचं असेल तिथे तुम्हाला फिरवायचे पैसे ते जास्तच असतात कारण की त्या पैश्यामधूनच त्यांचा नि उदरनिर्वाह होत राहतो आणि ते त्या पैशातूनच कमत राहतात तर मग त्यांच घर चालत त्या पैशांनीच आणि ही गोष्ट म भारतातल्या लोकांना माहिती आहे आणि भारतात लोकं म्हणूनच म्हणजे फिरायला जाता व तर स्वतःच्या खिशामध्ये तेवढे पैसे ठेवतात कारन की फिरणं हे आज फिरणं ही म्हणजे फिरण्यावरुन ज जे लोकांचं म्हणजे त्यांचं लोकांचे उदरनिर्वाह होत राहतो आणि तसंच इकोनॉमीकला पन इकोनॉमी म्हनजे अर्थशास्त्राला पन त्याचा अर्थ आर्थिक मदत होत राहते भारताला त्याची आणि जर गोष्ट केले तर बाहेरच्या लोकांचे तर बाहेरच्या देशातील लोकांना इकडे जी प्रवास असतो किंवा कोणताही प्रवास करायचा असेल तर तो त्यांना महागात पडतो कारण की बाहेर जे सिजीजन्स असतात तर बा इंडियातल्या सिटीजन्स त्याच्यावर जास्त म्हणजे इथून आता समज बस पकडले त्यांनी कोणत्या ठी बस वगैरे पकडली किंवा त्यांनी टॅक्सी पकडली बसला तर एवढं काही करत नसतील ते पण टॅक्सी वगैरे पकडल्यावर त्यांना जास्तीत जास्त म्हणजे जास्त पैसा द्यावा लागतो कारण ते बाहेरचे असतात आ आणि बाहेरचे बाहेरच्यांसाठी तो रूल बनलेलाच नाहीये आणि आपल्या इंडियातल्या लोकांसाठी तो कायदा बनलेला आहे रूल बनलेला आहे तर त्यांच्यासाठी तो रूल बनलेला नाहीये आनि मग लोकं त्यांच्यासाटी किती पण पैसा ठेवतील पण ते एक लिमिटमध्ये ठेवतात ते एवढं पण जास्त काय ठेवत नाही तर भारतामध्ये प्रवास करणे हे खूप म्हणजे फायदेशीर आ आणि चांगलं बोलू शकतो आपण